हो मला व्हिडीओ गेमच्या बद्दल ठाऊक आहेत आणि मला ते खूप आवडतात आणि मी व्हिडिओ गेममधले खूप सगळे प्रकार खेळली आहे त्याच्यामध्ये गेमचे खूप सगळे प्रकार लागतात आणि मी ते तरी खूप सगळे खेळली आहेत आणि व्हिडिओ गेमसाठी आमचे भांडणं सुद्धा तू ता माझी जी बहीण आहे माझी बहीण आणि माझ्यामध्ये खूप भांडणं होता माझ्या आत्त्याच्या घरी आम्ही गेलो होतो तर तिथे कम्प्युटर आहे त्याच्यावर आम्ही व्हिडिओ गेम खेळत होतो तर तिथे आमचं खूप भांडणं होतं होता ती म्हणत होते की मी खेळतो आणि मी म्हणत होते की मी खेळतो असे आमचे ह्या व्हिडिओ गेम मुळे खूप भांडणं होत होतात कारण आम्हाला तो व्हिडिओ गेम इतका आवडते की खूपच आणि त्यामधलं सगळं काही आकर्षित राहतं रोचक राहतं म्हणून आपलं मन असं त्यामध्येच होऊन जाते म्हणून मला ते फार आवडतं आणि मला ते खेळुशा वाटतात आणि फार लोक खेळतात लहान पासून तर ते मोठेपर्यंत खेळतात त्याच्यामध्ये वयाची काही गटबंधन किंवा काहीच नाही आहे त्यामुळे कोणी खेळू शकेल लहान सुद्धा आणि मोठे सद्धा खेळू शकते आणि मला पण फार आवडतात मी सुद्धा खेळते आता पण